भारताला आज फारच मोठ्ठे आव्हान समोर येतात त्यात बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न पाण्याची टंचाई आणि प्रदूषण हे सगळे मोठे संकट आहेत गावाकडं शेतकरी पावसावर अम अवलंबून असतो जसे की आपल्याला माहीतच आहे की पाऊस पडला नाही तर पिकं नाहीत होत आणि जास्त पडला तर पिकं वाहून जातात शहरात तर बेरोजगारीनं तरुणांचं आयुष्य कठीणच झालं आहे सरकार या गोष्टींकडे लक्ष देत आहे शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना काढल्या पिकविमा पाणीटंचाईवर जल जीवन मिशन चालू केले तरुणांसाठी स्टार्टअपसुद्धा चालू केल्यात अजून तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट अशा योजनासुद्धा सुरू केल्यात प्रदूषणावर सोलार प्रोजेक्ट स्वच्छ भारत मिशन अशी कामंसुद्धा करतात पण खरी गोष्ट सांगायची तर अजूनही अडचणी फार मोठ्या आहेत सरकारचं लक्ष नाही पण योजनेचं फळ खरंच जनतेपर्यंत पोचायला हवं गावाकडं शेतकऱ्यांपर्यंत आणि सामान्य माणसांपर्यंत पोचलं तरच भारत खरंच खूप पुढे जाईल